माझी काही व्यक्तिगत ध्येयं किंवा महत्त्वाकांक्षा आहेत ती आहे की मला गोअमेण जॉब एस एस सीची गअमेण जॉब लागली पाहिजे मी त्याच्यासाठी खूप प्रयत्न करत आहे तो माझं स्वप्न आहे माझ्या आणि माझं खास खरं तर माझ्या मम्मी पप्पाचा स्वप्न आहे तो की मला एक गअमेण नोकरी इन्कमटॅक्सची गअमेण नोकरी व्हावी त्याच्यासाठी मी खूप खूप खूप प्रयत्न करते रोज लायब्ररीमध्ये जाते तसंच ते हे उत्तेजन मला माझ्या भावाकडून मिळनाय तो तो आता जॉबमने लागलाय तर त्यांनी म्हणलं मला की तू पण अभ्यास कर तू पण जॉबला लाग तू पण आपने आपले स्वप्न पूर्ण कर तू पण आपल्या स्वतःच्या पायाशी उभी राहा तसंय तर तो माझा खूपसा एक सपोर्ट सिस्टम आहे तसेही माझे टीचर्स माझे ममी पप्पा जी मला वारंवार माझी हेल्प करतात मला मला सहारा देतात माझी स्ट्रेन्थ आहे तर माझे मम् मम्मी पप्पा तसंच मी खूप अभ्यास करते लायब्ररीमध्ये जाऊन तेच माझं स्वप्न आहे आणि मला माझे स्वप्न पूर्ण करायचा आहे लवकरात लवकर आणि माझ्या मम्मी पप्पांची हेप हेल्प करायचा आहे